मी प्रामुख्याने चित्र काढताना ऑनलाईन पिच्चर्सचा वापर करते जे चित्र पाहून का मी ते काढते आणि त्यानंतर त्याच्यात रंग भरून मी माझं चित्र पूर्ण करते